सुंदर प्रकारचं आपलं नृ आऊटफिट आणि सुंदर प्रकारच्या स्टेप्स नृत्याच्या व सुंदर असं गाणं जर आपण निवडलं ते लोकांना जास्त प्रमाणात प्रभावी करू शकतो